माझ्या मित्राचा एक खतरनाक अनुभव आहे गाडी चालवायचा मित्रांनी पहिल्यांदा गाडी चालवायला घेतली टी वी एसची गियरची गाडी होती तर काय झालं पहिल्यांदा त्यानं गाडी घेतली चांगला चालवायला लागला तिसऱ्या गिअरपर्यंत गाडी नेली अचानक कार आली समोर मग बॅलेन्सिंग करत गाडी थांबवली पण गेअर काय कमी केला नाही त्याच्यामुळं गाडी चलवताना नंतर नालीच्या साईडनं चलावायला लागला गेअर अडकत अडकत गाडी बंद पडली की मित्र नालीत पडला आणि बॅटरी एका साईडला गाडीची इंडिकेटर एका साईडला आणि स्पीडोमीटर एका साईडला नंतर मग त्याच्या हाताला पण खूप लागलं त्याच्या माग बसलेले दोन पोरं होते एक सुंदर आणि एक चिक्या आणि गाडी चालवणारा अथर्व तर चिक्याच्या पायाला खूप मोठ्ठा इजा झाली तसेच माझे मित्राच्या हाताला पण खूप लागलं आता जरा बरं वाटत आहे तरी सगळ्या गाडीचा भुगा झालेला आहे आणि तरी तो वापस गाडी चालवायचा प्रयत्न करत आहे